आमच्या लहानपणी सोनपरीसारखे तसेच शक्तिमान यासारखी टी वी सीरियल आम्ही पाहत होतो पण आताच्या लहान मुलां छोटा भीम वगैरे यासारखे पाहत होतो पण आताच्या लहान मुलांमध्ये एक जे आहे ते त्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमा कार्टूनचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे त्या कार्टूनच्या च्यामुळे म् मुले इतकी गळून जातात की त्यांना कशाचंही भान जेवणाचंही भान राहत नाही लहानलहान मुलांमध्ये डोळ्यांसारखे आजार त्यांना झोप नाही नि आणि ई रडल्यास आईसुद्धा मुलांना मोबाइल देतं त्यामुळं जे आहे मुलांच्या म् मेंदूवर त्याचा परिणाम होऊन म् मुले लहानपणातच खूप साऱ्या मोठ्यामोठ्या गोष्टी इमॅजिनेशन करायला लागतात आणि ज्या अस्तित्वात नसलेल्या एक गोष्टी जसं की रोबोटसारख्या गोष्टी आपल्याला रोबोट येईल आणि रोबोट आपले हे सर्व कामं करून देतील यासारख्या त्या इमॅजिनेशन गोष्टी मुलं करतात आणि त्याचा परिणाम असा होतो की त्याचा परिणाम त्यांच्या मेंदूवर होतो आणि त्यांची बुद्धी कमकुवत होताना आपल्याला दिसून येते जरी मुलं त् आपल्याला वाटतं इतकी आपली मुलं हुशार होत आहे याचा ब् मुलं हुशार होत आहे आणि याचा मुलं हुशार होत आहे आणि त्याचा उपयोग इंटरनेटसाठी करत आहेत मात्र तो त तो उपयोग त्याच चा नसून तो त्याचा उपयोग करत नसून ते त्याचे दुष्परिणाम भोगत आहे त्यांच्या डोळ्याच्या मार्फत आपल्याला ते दुष्परिणाम दिसत आहे आणि लहान मुलांमध्ये सध्या त्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आईसुद्धा मुलांना जे शांत राहत नसेल किंवा काही नसेल तर कार्टून देते आणि त्यांच्या मुलांच्या परिणा ॲनिमेशनचा लहान मुलांच्या परिणाम खूप मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम आपल्याला ब् काही येत्या वर्षांत पाहायला मिळतील की त्यांचे डोळे गेलेले असतील त्यांची बुद्धी जी आहे ती कमकुवत होईल जे ज्ञान पुस्तकातून किंवा चित्राच्या माध्यमातून मुलांपर्यंत पोहोचायला पाहिजे आहे ते ॲनिमेशनच्या माध्यमातून किंवा कार्टूनच्या माध्यमातून अस्तित्वात नसलेल्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचत आहेत त्यामुळे मुलांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात खूप मोठ्या प्रमाणात त्यांच्यामध्ये न दुष्परिणाम आपल्याला पाहायला मिळतील